बाग बागेमध्ये लावण्यासाठी रोप आजूबाजूच्या आपल्या मैत्रीण राहते आपल्याकडली वेगळ्या रंगाची रोपे त्यांना द्यायची आणि त्यांच्या जवळची आपण घ्यायची आणि ज्या छोट्या छोट्या नर्सरी असते त्याच्यामध्ये विविध रंगाची फळ फळ झा फळझाडं आणि फुळ फुलझाडं पण असतात तिथून पण जर आकर्षित वाटली आणि छान फुलं वगैरे वाटले तर तिथून पण नर्सरीमधून पण घेतली घेतली जातात आणि शेतामध्ये पण विविध रंगाच्या अशा आपोआप उगवलेल्या वन रोपे असतात ते पण आणून लावली ला ते पण लावली जातात आणि आपल्या मैत्रिणीकडे आपण कुणाकडे गेलो त्यांच्याकडे जर वेगळे काही झाडं दिसले तर तिथून पण आपल्या मैत्रिणीकडून पण आ आणली जातात आणि आपल्याकडली त्यांना दिली जातात